आपल्या प्रतिज्ञेमध्ये एक छान वाक्य आहे भारत माझं देश आहे हे तर आहेच पण त्याच्यापुढे माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरेचा मला अभिमान आहे ही परंपरा कुठून आली आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भौगोलिक भाग आहे त्याचप्रमाणे हवामानाप्रमाणे भाग आहे वेगवेगळ्या प्रकारचे जंगले आहेत ह्या सर्वांचा परिणाम म्हणून आपल्याला एक विविध असं स्वरूप बघायला मिळतं आपले जे पॉलिटिकल राज्य आहे तर ह्यामध्येेसुद्धा प्रत्येकाची संस्कृती ह्यामध्येे थोडाफार फरक आहे असं असलं तरीसुद्धा आपण आपल्या विविधतेमधून एकता जपण्याचा प्रयत्न करत असतो मग ही विविधता कशा कशामध्ये आहे ही विविधता मातीच्या स्वरूपामध्ये आहे मातीचे घटक वेगळे आहेत मातीचा उतार वेगळा आहे मातीचा पि एच वेगळा आहे पाण्याचं प्रमाण वेगळं आहे पावसाचं प्रमाण वेगळं आहे कुठे अगदी कमी पाऊस कुठे धोधो पाऊस समुद्र लगतचा भाग वेगळा आणि हिमालयाच्या जवळचा भाग वेगळा ह्या सर्वांचा परिणाम म्हणून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती त्याच्या अनुषंगांने येणारे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी फुलपाखरं प्राणी ह्यांच्यामध्येही विविधता दिसते आणि ही विविधता इतकी वेगवेगळी आहे की हे भारतातलेच आहेत का नाहीत असं वाटाव इतक्या आपल्याला भिन्न प्रकारच्या वनस्पती प्राणी आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये दिसतात या सगळ्याचा परिणाम म्हणून आपलं खाद्यसंस्कृती आहे ही सुद्धा विभिन्न आहे आपल्या भाषा वेगळे आहेत आपले पेहराव वेगळे आहेत आपल्या परंपरा वेगळ्या आहेत आपल्या सण वेगळ आहेत इतकंच नव्हे तर आपलं पंचाांंगसुद्धा वेगवेगळ आहे आता इ उदाहरण घ्यायचं म्हंटलं तर महाराष्ट्र मध्ये मराठी भाषेचा जास्त प्रादुर्भाव आपल्याला दिसतो त्याचप्रमाणं भाजी भाकरी चपाती तोंडी लावणं पिठलं वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या ह्या आपल्याला आपल्या खाद्यामध्ये नेहमी दिसतात ह्या विरुद्ध आपल्या ह या प्रमाण आपलं शेजारचं राज्य बघितलं कर्नाटक तर तिथे आपल्याला कन्नड भाषा दिसते त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फार मोठ्ठा फरक नाहीये कारण ही जवळची राज्य आहे इव्हन पा पाऊस म्हणा किंवा पीक पाणी म्हणा हे सर्वसाधारण सारखं आहे तरीसुद्धा आपल्याला कर्नाटकामध्ये जास्त भर तांदळावरती दिसतो वेगवेगळ्या प्रकारचे भात वेगवेगळ्या प्रकारचे पोहे हे आपल्याला कर्नाटकामध्ये जास्त दिसतात आपण जर खालच्या भागामध्ये गेलो दक्षिण भारतामध्ये गेलो तर तांदळाचं प्रमाण तर जास्त आहेच आणि त्यामुळे तांदूळ वापरून तांदळाच्या वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ करण्याचं युक्त्या तिथल्या लोकांमध्ये आपल्याला जास्त दिसतात म्हणून तिथे आपल्याला जास्ती करून इडली डोसे वेगवेगळ्या प्रकारच्या आंबोळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अप्पे ह्यासारखे पदार्थ खायला मि मिळतात आणि बनवलेही जातात ह्याचप्रमाणे आपल्या ज्या लोकसंगीत आहे ह्या लोकसंगीतामध्येसुद्धा फरक आहे अर्थात मी काही लोकसंगीताची किंवा शास्त्रीय संगीताची किंवा नृत्यांचे अभ्यासक नाही तरीसुद्धा सर्वसाधारणपणे महाराष्ट्र म्हंटलं तर लावणी म्हंटली जाते पण हेच आपण जर खालच्या भागामध्ये गेलो कर्नाटक साऊथ इंडियामध्ये तर तिथे शास्त्रीय संगीतावर आधारित नृत्य आणि हे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या मंदिरांमध्ये केलं जातं आणि तो वारसा परंपरेनं जपलाही जातो ह्याच्या विरुद्ध आपल्याला दिसायला दिसायला लक्षात येईल की नॉर्थ भागामध्ये उत्तर भागामध्ये थंडीचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे तिथले पीक पद्धती थोड्या वेगळ्या आहेतत तिथले पेहराव वेगळेत पोशाख वेगळे आहे भाषा जास्त करून हिंदी प्रचूर आहे अर्थत मोठ्या मोठ्या शहरांमद्ये आता आपण बघतो की एकच एक भाषा परंपरेनं आलेली भाषा वापरली जात नाही तरुण पिढीच्या मुलांच्या तोंडामध्ये एक प्रकारचं मिश्र भाषा असते मग त्याच्यात त्या राज्याची बोलीभाषा उदाहरणार्थ महाराष्ट्राची मराठी त्याचप्रमाणे हिंदी आणि सर्वसामान्य बऱ्याच शाळांमध्ये असणारी भाषा म्हणजे इंग्रजी ह्या तिन्ही भाषेचं मिश्रण आपल्याला ऐकायला मिळतं आणि ती भाषा हल्लीच्या तरुण वर्गाच्या तोंडामध्ये रुळलेली आहे तर ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून तिथल्या संस्कृती पण थोडी थोडी वेगळी आहे स्थापत्यशास्त्र वेगळ आहे देवळांच्या रचना वेगळ्या आहेत महाराष्ट्राचा विचार केला तर कळस असतात मंदिरांवर मोठा गाभारा असतो ह्याचा विरुद्ध आपण जर साऊथमध्ये गेलो तर गोपूर असतात आणि अतिशय भव्य प्रमाणात देवळांची रचना झालेली दिसते ह्या सग हे सगळं कशामुळं आलेलं आहे तर ही आपली भौगोलिक त्याचप्रमाणे हवामानाची पाण्याच्या उपलब्धतेची जमिनीचे पोत ह्या सगळ्याचा असलेला एकत्रित परिणाम आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे जरी सगळे भाग वेगवेगळे असले ह्या सगळ्या भागांमध्ये आप एक विविधता आहे ही विविधता परंपरेनं जपली गेलेली आहे असं असलं तरीसुद्धा जेव्हा देशाचा विचार आपण करतो त्यावेेळेला आपण सर्व एकच असतो थोडक्यामध्ये विविधतेतून एकता हेच आपल्या देशाचं एक अतिशय मोठ्ठं आणि ठळक असं वैशिष्ट आहे आणि मला असं वाटतं की ह्या परंपरा ह्या विविधता ह्या ज्या प्रकारे हळूहळूहळू तयार झालेल्या आहेत ह्याचा अर्थ त्या आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या घरांमध्ये रुजलेल्या आहेत आणि त्याचा कुठे ना कुठेेतरी आपल्याला नक्कीच फायदा होतो म्हणून आपण त्या अजूनपर्यंत पाळत आहोत तर ही विविधतेतील एकता हेच आपलं वैशिष्ट आहे आणि हेच आपलं खऱ्या अर्थानं सामर्थ्य आहे तर ही एकता जपण्याचा आपण प्रयत्न निश्चित केला पाहिजे उगाचंच जाती जातींमध्ये धर्माधर्मांमध्ये राज्या राज्यांमध्ये भांडण करून आपले सामाजिक प्रश्न सुटणार नाहीत उलट आपली विविधता जपत आपण एकतेकडे मार्गत चालला पाहिजे तर आपली प्रगती निश्चित आहे